गेल्या काही वर्षांमध्येच असा बदल झाला आहे की पूर्वीची लोक क कशी टीया सगळे एकत्र होऊन बोलणं चालणं व्हायचं पण आत्ताच्या काळामध्ये काही बोलणं चालणं होत नाही कारण का ज्याच्यात गाणे रेडिओ आहे तर रेडिओवर बसून ती लोक गाणे लागले तर गा नाच करतात किंव काय बातमी काय अशा काही न काही करून ऐकतात सगळे जणं एकत्रित होऊन शिवाय ज्यांच्या घरी तिथं टी वी आहे तर टी वीवर रेडिओवर काय असं बघ भेटत नाही न बघायला मग टी वीवर बघतात त्याला किती असं हे वाटतं अभिमान वाटतो ना अरे त्यांच्या घरी टी वी आला आहे पण असे करून पण तिथे जाऊन पण सगळे जणं एकत्र असतात मग आता का तर तसं स हे भेट सहजासहजा भेटत नाही एकत्र असा कारण की सगळ्यांच्या ग हातामध्ये मोबाईल आणि सगळ्यांच्या आता घ घरी टी वी ते असल्यामुळे कोणालाच काय हे असं भेटत नाही संवाद त्यामु